हां अगं मला सोलापूरच्या वेदरची थोडी इन्फमेशन हवी होती म्हणजे काय तिथे मी ऐकलं आहे की तिथे काही वादळ वगैरे चालू आहे सध्या वाजवशील वेडे हां मला यायचं होतं गं जरा ट्रीप मारायची होती एक आम्ही फॅमेलीसोबत सगळे त्यामुळे जरा येणार होतो तिथे आमचे रिलेटिव आहेत ना त्यांच्याकडे विजित करायची होती त्यामुळे नाही रिलेट् नाही रिलेटिव्ज आहेत आमचे तिथे त्यांचं हे द्यायचं होतं पण ते ॲक्चुली आता समजत नाही आहे की कसं यायचं वगैरे कारण वेदर हे म्हणजे बातम्यांमध्ये ऐकलं आहे की असं वातावरण थोडं हे झालं आहे म्हणून

ते मंदिर आहे ना तुळजाभवानीचं मंदिर आहे ना त्या साईडला जायचं हां हां ठीक आहे पण मग कं जर आपण आता जर अर्जंट असेल मला तर कसं येल यायचं म्हणजे बसने चांगलं पडेल की असं प्रायवेट गाडी वगैरे करून बरं पडेल असं वाटतं तुला नाशिकमध्ये का मी तसं गेली नाही आहे कधी नाशिकमध्ये कधी गेली नाही आहे अजून मी नाशिकमध्ये त्यामुळे मला पण तिकडचं काय हे माहिती नाही तिकडचं पण काही माहिती नाही आहे ना अरे हां हां ठीक आहे मी ये ओके मी सोलापूरचा प्लॅन कॅन्सलच करायचं म्हणते असं ठीक आहे मी मग ठीक आहे मी मग माझ्या फॅमिलीशी बोलते आणि तुला सांगते मग हो हो ठीक आहे चालेल चालेल चल मग सांगते मी तुला चल बाय